दोन लाख पन्नास हजार नऊ लाख दहा हजार पाच लाख साठ हजार चार लाख दहा हजार एकशे वीस सहा लाख एक हजार दोन